हॅलो नमस्कार हां नमस हां बिशे सर नमस्कार बरं आहे बरं आहे बरं आहे तुम्ही कशा तुम्ही कसे आहात अरे वा व्हेरी गुड सुट्टी कशी काय मजेत सुट्टी कशी काय एकदम छान आता आपल्याला काम करायचं आहे शाळा सुरू होत आहेत अडमिशनची प्रोसिजर आहे कागपत्रांची आपल्याला सगळी यादी आं त्या सुट्टीत दौरा मग केला महाराष्ट्रात मग झाला परवा येला जाऊन आलो दिल्लीला जाऊन आलो परत सुट्टी एन्जॉय केली मस्त आता निवांत निवांत आता आपण सगळे शाळेत एकत्र येऊ या त्याप्रमाणे मुलांच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने पण विचार केला पाहिजे लोकांमध्ये जरा पब्लिशिटी केली पाहिजे हो ती कसं ॲडमिशन आता कमी व्हायला लागलेत ना त्याच्यामुळे मग काय करू या आपण पेपरमध्ये जाहिरात दिली आहे का बघू या त्या विषयाची कारण काय झालं सगळ्या शाळा वेगवेगळ्या प्रकारची जाहिराती देत आहेत ॲडमिशन वाढवण्याच्या दृष्टीने आपण पण देण्याची गरज आहे कारण ब्यानच लागली पाहिजेत आपल्या आता कारण शाळांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे ना ॲडमिशनची आपण गेल्या वर्षीचा अनुभव आहे आपल्याला त्यामुळे अनुभव त्याप्रमाणे आपल्याला या वर्षी जरा नियोजनबद्दल ते केलं पाहिजे हँडबिलं छापणं म्हणा बॅनर लावणं म्हणा या गोष्टी आपण जरा करू या शंभर टक्के शंभर टक्के तेच म्हणतो मी कारण कसं राहतंय तर इतर शाळा काय करतात ते अशा आपण काहीतरी हटके करण्याची गरज आहे तरच आपल्याकडे मुलं आकर्षित होतील हां हटके करण्याची गरज आहे बरोबर तुम्ही कुठे दौरा जाऊ दौरा कुठं होता तुमचा इथेच

होय ना होय ना होय ना मस्त फ्रेश होऊ फ्रेश होऊन या आपण नव्या दमाने कामाला लागायचं आहे आता आपण हां कारण कसं आहे आता मुलं नवीन काही नवीन ॲडमिशन राहणार ना आपल्या शाळेचे संबंधित नाही अशी असंबंधित मुलं पण आपल्याकडे येणार त्यामुळे त्यांचं त्यांचं इम्प्रेशन हां हां नक्की नक्की नक्की नक्की नक्की नक्की त्यांची काय पुस्तकं आली आहेत तर आपल्याला पण काही पुस्तकं आणावी लागतील त्याची मुलांना आकर्षित करण्यासाठी त्यांना ड्रेस देणं म्हणा काय झालं तर ॲडमिशनसाठी स्पर्धेचं युग आहे म्हंड हे सगळं नवीन करावंच लागेल आपल्याला हां हां हां हां तर काय गरीब होतकरू मुलं आहेत ना तर आपण त्यांना ड्रेस देऊ या वेळी ड्रेस पण देऊ म्हणजे काय होतं त्या गरिबांना बिचारांना घेता येत नाही ना मग आपण गव्हर्मेंटची कधी वाट बघत बसणार ते कधी येणार काय ते खऱ्यातलं आहे काय अं हं त्यामुळे आपण त्या मुलांना नक्की नक्की दप्तर देऊ ना छानपैकी मी येताना दोन दोन चार दप्तर नवीन घेऊन येतो येताना असे गरीब विद्यार गरीब होतकर विद्यार्थी आहेत ना त्यांना आपण मुद्दाम देऊ जेणेकरून त्यांचा प्रोग्रेस होईल आणि त्यांच्या आईवडलांना व बरं वाटेल व शाळेविषी प्रेम आपुलकी होईल होय होय खरं आहे खरं आहे खरं आहे बरं बरं बरं बरं आणि आल्याबरोबर आपल्याला पॅन करायचा आहे कारण तसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं होतं त्यांना वृक्षारोपणाच आपला एक कार्यक्रम घ्यायचा आहे बघा हां ती एक संस्था आहे ना ती आपल्याला झाडं देणार आहे शाळेच्या परिसरामध्ये आपण काय झाडं लावायची आपली

बरोबर ते स्नेहसुंद मून संस्था बघा ती संस्थेचे लोकं आपल्याला झाडं देत आहेत आणि ती झाडं शाळेच्या कॅम्पसमध्ये लावून त्या मुलांचं प्रत्येक झाडाजवळ एक एक नावं लावून ठेउ या जेणेकरून ते त्यांच संगोपन त्या झाडाचं त्या मुलानी करायचं हां म्हणजे कसं होत्यात

बरोबर आहे बरोबर आहे हो हो होहो हो हो हो हो हो

नक्कीच आहे नक्कीच नक्कीच नक्कीच या तुम्ही सर लवकरच या आपण शाळा सुरू होण्याच्या अगोदर सळ करून त्या रेडी करून ठेऊ या ओके ओके सर ओके थँक्यू थँक्यू सर भेटू भेटू भेटू नमस्कार ओके